इतर भाषांच्या तुलनेते मराठी भाषा ही अधिक अगदी साधी सरळ आणि सोपी भाषा आहे मराठी भाषा ही कोणीही सहजरित्या शिकू शकतं मराठी भाषेमध्ये एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थसुद्धा निघतात पण ते बोलण्यावर आणि समजून घेणाऱ्यावर ते अवलंबून आहे जेणेकरून एखादा शब्द जर जा म्हटलं तर जा बोलण्यामागे पण काही जर तुम्ही प्रेमाने जा म्हटलं तर ते समजून घेणाऱ्याला समजू शकतं पण तेच जर तुम्ही रागात जा म्हटलात किंवा वरच्या आवाजात जा म्हटलात तर ते समोरच्याला वाटेल की हा तुम्ही रागामध्ये बोलत आहेत तसेच मराठी भाषा लिहिण्यामधेसुद्धा एवढी काही अवघड नाही आहे ती अतिशय सोप्या रित्या तुम्ही लिहू शकता समजून घेऊ शकता ती वाचायलासुद्धा एकदम अवघड अशी काही नाही आहे सोप्पी भाषा आहे ह्या भाषेमध्ये मरा तुम्ही जन्मता महाराष्ट्रामध्ये तुम्ही जन्माला येता तेव्हापासूनच किंवा त्याच्या अगोदरपासून तर मराठी भाषेचे संस्कार हे आपल्यावर होत असतात मराठी भाषेबद्दल आपण बोलावं तेवढं खूप कमी आहे मराठी भाषेचं मागचं जे आपलं प्रेम आहे ते प्रत्येकाला आहेच पण जसजसं आपण शिकत जाऊ तसंच मराठी भाषेमध्ये प्रत्येक ठिकाणी त्याला प्रत्येक गावाप्रमाणे किंवा प्रत्येक छोट्यामोठ्या खेड्याप्रमाणे त्या मराठी भाषेमध्ये त्यांच्या हलक्याशा तिकडच्या जागेचा तिकडच्या राहणीमानाप्रमाणे बदल होत जातो पण मराठी भाषा ही मूळ ते प्रत्येक गोष्टींचं प्रत्येक बोलण्यामागचं वाक्याचा अर्थ हा सेमच असतो फक्त एवढंच आहे की बोलण्यामागचे शब्द शब्द आणि उद्देश हे वेगवेगळे असू शकतात पण त्यांचा मूळ आणि समजून घेण्याचा प्रकार हा एकच आहे आणि मराठी भाषा ही इतर भाषांच्या तुलनेत खरंच खूप सुंदर आणि सोप्पी आहे